मी दहा दिवसांपूर्वी डिजेलची जीन्स घेतली डिजेल या कंपनीची ब्रॅनची ती अॅक्च्युअली मला बिलकुल आवडली नाही कारण तिचा कपडा वेगळाच आहे तो बॉडीला एकदम जास्तच टच होतो त्याच्यामुळे भरपूर जास्त गरम होतं त्याच्यानंतर त्याची जी चेनची कॉलिटी आहे ती खराब आहे म्हणजे लवकर खराब होईल ती मधेमधे अटकते ती आणि एक तर खाली गेली तर ती लवकर वर घ्यायला नाकी नऊ येतं त्याच्यानंतर त्याचा जो कलर आहे एक वॉश केला मी तर डार्क ब्ल्यू कलरचा जीन्स होती आणि आता ती पहिल्याच धुण्यामध्ये बरपूर लाइट झाले म्हणजे कलर भरपूर गेला त्याचा तर ही जीन्स मला बिलकुल आवडली नाही कॉलिटी भरपूरच खराब आहे दुसरं म्हटलं तर आपल्या दोन मांड्यांच्यामध्ये बबल्स आलेत धागे थोडे थोडे वर आले ते घासल्यामुळे तर त्याची कॉलिटी खरंच भरपूर खराब आहे आणि मी कोणालाही ते घेण्यास या क् ब्रँडची जीन्स घ्यायला रिकमेंड नाही करणार